हा बोला ना मॅम

हो सगळे हो ते पण मिळते आणि ज्वेलरीचं पण मिळते दुकान सराफा रोड अमरावती मिळते ना आपल्या दुकानात

तुम्हाला आता ते तुमच्यावर आहे तुम्हाला कशी ज्वेलरी पाहिजे डायमंडमध्ये वेगळी आहे होलसेलचा रेट अगर तुम्ही जास्त करून घेसान तर तुम्हाला होलसेलचा भाव दिला जाणार

हो तुमचं लग्न तसं कधीपर्यंत आहे पंधरा तारखेपर्यंत

हो मिळते ना नाही जितके तुम्ही जास्त घेशाल तितके तुम्हाला होलसेल भावात लावलं जाणार आहे हो होते पण इथं आहे की नाही ज्याप्रमाणे तुम्ही घेसान नेकलेस वगैरे त्याचे भाव लावले जाणार आहे तुम्हाला तुमच्यापासून कमिशन तर काढणार आहेच नाही

हो ठीक आहे ना या ना तुम्ही नाही ते आम्ही वेम् नाही